सर्वात महत्त्वाचे सण म्हणजे गुढीपाडवा गुढीपाडव्याला आपण लक्ष्मीची पूजा करतो आपलं घर म्हणजे आनंदी रहावं आणि होळी होळीला पण आपण सण साजरा करतो होळीचा पण आपल्या मुलांना पण शाळेला सुट्ट्या लागतात आणि भारतात म्हणजे जास्त जास्त होळीला मानले जाते कारण होळी म्हणजे आपण चांगल्या प्रकारे सण साजरा करतो कलर वगैरे खेळतो होळीच्या दिवशी आणि दिवाळी दिवाळीला पण आपण लक्ष्मीची पूजा करतो लक्ष्मीला म्हणजे आपल्या घरात आवाहन करतो लक्ष्मीचं त्यानंतर आपण लक्ष्मीचं पूजन झालं की दुसऱ्या दिवशी भाऊबीजेची पु हे करतो आपण तयारी आपले भाऊ घरी आला की आपण ते भाऊबीजेचं सण करतो भावाला जेवण वगेरे असं काहीतरी नवीन नवीन पदार्थ करून खाऊ घालतो असं करून आपण आपले होळी दिवाळी आणि गुढीपाडव्याचा सण आपण साजरा करतो